अहो बंगळूर कर्नाटक

हो बोलत आहे बोला नमस्कार

बरं हरकत नाही आपण जरूर करूया हे काम मला सांगा तुमच्याकडे अंगण आहे का की कुठल्या ठिकाणी बंगल्याच्या तुम्हाला गच्चीवर करायचं आहे परसबागेत करायचं आहे बालकनीमध्ये करायचं आहे का बंगल्याच्यासमोरच्या रिकाम्या बागे जागेमध्ये करायचं आहे

हरकत नाही हरकत नाही आपण तुमच्या इच्छेप्रमाणं सगळं काही करू शकतो आणि मला हे तुम्हाला सुचवायला आवडेल की आपण थोडेसे इंडोअर प्लांट्स पण घरामध्ये लावू शकतो ज्याच्यामुळे एअर प्युरिफिकेशन आणि खेळता ऑक्सिजन वगैरे पण आपल्याला फायदे मिळू शकतात तर तुम्ही जसं सुचवलं आहे तसं आपण थोडीशी फुलबाग बाहेरच्या अंगणामध्ये करूया बंगल्याच्या समोरच्या दर्शनी भागामध्ये त्याच्यामध्ये आपण साधारण सदाफुली शेवंती गुलाब मोगरा मधुमालतीचे वेल लावता येतील आपल्याला रातराणी लावता येईल तिथे जाई जुईचे वेल लावता येतील आणि कोर त्याच्यानंतर थोड्याशा औषधी वनस्पती तुळस पाहिजे कोरफड पाहिजे आणि ओवा वगैरे असे पण आपण थोडेसे प्लॅन्ट्स लावूया वरच्या बागेमध्ये आपण थोड्याशा भाज्या फळं वगऱ्यांची जी कुंडीमध्ये उगवू शकतात असे लावूया आणि स्नेक प्लांट मॉन्स्टर प्लांट किंवा मनी प्लांट असे आपण थोडे इंडोअर लावू ज्याच्यामध्ये पाम असेल विंडोर ते सगळे आपण एअरप्युरिफिकेशनसाठी लावू आणि तुम्ही जे शेत म्हणालात तर आपण थोड्याशा फळभाज्या किंवा वेलवर्गीय भाज्या आपण परसबागेमध्ये लावू या अशा सर्व प्रकारची झाडं आपण लँड्सकेपमध्ये वापरू शकतो बाहेरच्या बाजूला तुमच्या अंगण असेल दर्शनी भागात तर आपण थोडंसं लॉन पण लावू शकतो फरशांच्यामध्ये असेल किंवा तुम्हाला खुर्च्या टाकून चहा वगैरे प्यायचा असेल तर तिथे आपल्याला हिरवळ लावता येईल अशा प्रकारे आपल्याला तुमच्या आयडिया सगळ्या वापरता येतील येऊ शकेल पण त्याला कुंडीचा आकार नंतर कमी पडू शकतो तर माझं असं मत आहे की तुमच्याकडे थोडीशी मोकळी जागा असेल तर ती डायरेक्ट जमिनीवर लावली तर त्याची वाढही चांगली होईल आणि उद्या पुढे मागे पसरल्यानंतर व मुळं वगैरे त्याची पुरेशी पसरू शकतील तर आपण जरूर करूया हे धन्यवाद धन्यवाद बोलू